निलीमा माहाकाळकर तुम्ही केळजरवरून तुम्ही रानी ब्युटी पार्लरमधून आहे का आम्हाला तुमच्याकडे ऑर्डर द्यायचं होता मेंदीचेसाठी हेरस्टाईलसाठी

मेंदी महेंदीचा कार्यक्रम आहे हळदीचा लग्नाचा रिशेप्शन

ठीक आहे

हो स्टाईल कोणत्या कोणत्या करून द्यान तर वेणीची स्टाईल कोणती कोणती करा आ

सागर वेणी लसूण वेणी असं सर्व येते हो का

हो तुम्ही मला कोणती वेणी टाकून द्यान

हो का उद्याला हो हो हो पत्ता सांगू पत्ता सांगू

ह हां ठीक आहे ना